हां कोण बोलत आहे

हां बोला ना हां बोला मॅडम

बरं बरं

ओके बरं बरं बरं हो हो मी स्वत च बोलते आहे बोला

बरोबर बरोबर हो हो दरवर्षी असतंच कायतरी हां अरे वा छान छान बरं हो हो हो हो हो हो अगदी अगदी ॲक्च्युली माझ्याकडे म्हणजे मी मी स्वत तर आहेच पण माझी आता चांगली मोठी टीम पण आहे कारण की कसं आहे शाळा म्हटल्यावर मी एकटी काय प्रत्येक वर्गाला शिकवणं हे म्हणजे मी तुम्हाला कन्सेप्ट देऊ शकते की ही या मुख्य आयडिया काय आहे ते आणि त्याच्यानुसार माझी जी टीम आहे ती येऊन तुम्हाला सगळं बसवून घेऊ शकते हो हो म्हणजे मी स्वत सुद्धा असणार हो हो मी स्वत सुद्धा असणार आणि तुमचं म्हणजे कसं आहे म्हणजे आता लोकनृत्य म्हणजे सगळेच असणार का की म्हणजे असं फक्त आता कोळी नृत्यचं आहे की असं बाकी पण आहे कसं बरं बरं बरं हां

बरं गरबा बरोबर हो बरोबर बरोबर बरं बरं बरं हरकत नाही काश्मिरी नृत्य आहे बरोबर हो हो आपलं बरं बरं बरोबर हो हो हो हरकत नाही ना चालेल ना चालेल हो हो अगदी अगदी हे बघा आपण काय करूया एकदा प्रत्यक्ष मी तुम्ही आलात तरी चालेल आणि मग आपण थोडं कन्सेप्ट आधी क्लिअर करू की नक्की काय काय करता येईल आणि तुम्ही कसं मला मुलींची संख्या पण म्हणजे पूर्ण वर्गाला सामावून घ्यायचं आहे की काही ऐच्छिक आहेत आणि कसं आहे मा हां म्हणजे कसं आहे की त्या ग्रुपला पण आपल्याला सामावून घेता आलं पाहिजे मग आपण आणि कसं आहे आता शाळांमध्ये मला म्हाई म्हणजे मी बऱ्याच वेळा केलं हे म्हणून माहिती आहे की आजकालची गाणी कशी खूपच म्हणजे काही काही अर्थहीन पण असतात आता तुमची थीमच छान आहे लोकनृत्य म्हटल्यावर काही प्रश्न नाही तर आपण मग म्हणजे ट्रॅडिशनलच साँग म्हणजे पारंपरिक गाणी घेऊन करूयात किंवा असं तर ते आपण एकदा प्रत्यक्ष हो मी तेच म्हटलं आपण काय करूयात की आपण एकदा प्रत्यक्ष भेटूया तुम्ही आलात तर तुम्हालाही माझे संस्था पण बघता येईल माझी टीम ण भेटेल तुम्हाला आणि तुमचे मेन आयडिया आहे ना शुअर त्याच्यामुळे आपण मग फक्त वाटलं तर त्या मीटिंगमध्येच आपण ही ही गाणी घेऊयात का मी तुम्हाला सजेस्ट करेन तर तुम्ही तुम्हाला कसं तुम्ही तुमच्या वेळेने सांगा माझा हरकत नाही माझा क्लासचा वेळ ॲक्च्युअली इतर वेळेस जो रेग्युलर क्लास असतो तो माझा संध्याकाळी असतो कारण की बरेच माझ्याकडे काही वर्किंग येतात किंवा काही मुली पण शाळा क्लास हे करून येतात तर वीकेंडला जनरली माझा रेग्युलर क्लास असतो पण अशी जर काही असाइनमेंट आली तर मी तिथे जाऊन देते जी त्यांना सर्विस प्रोव्हाइड करते आणि एकदा आपली थीम आणि हे सगळं फायनल झालं त्याच्या अनुरूप जर तुम्हाला ड्रेसेस किंवा हे जर लाग लाग लागणारच आता कारण की तुम्ही हो हो तर आपण हा आम्ही आता अशा अशा वेळेस तर मी माझ्याकडून ती पण सर्विस ॲवेलेबल आहे तुम्हाला हो हो म्हणजे तुम्हाला काही अगदी अगदी हो हो कारण की आता तुमची थीम पण इतकी छान आहे ना खरं सांगू का मॅडम की हे पटकन ॲवेलेबल होऊन जाईल कारण की खूप हां म्हणजे आता गरबा म्हणा किंवा आपलं लावणी असेल तर हे नऊवारी साडी गुजराती असेल तर त्यांच्या किंवा कश्मीरी पण ते ड्रेस हो हो अगदी सगळं म्हणजे ज्वेलरी आणि कॉश्च्युम हे सगळं मिळेल आणि आणि कसं आहे शाळांसाठी थोडं आमचा कन्सेशनल रेट सुद्धा असतो कारण की बल्क ऑर्डर येते ना त्याच्यामुळे त्याची काही काळजी करू नका पण तुम्ही एकदा प्रत्यक्ष आला तर बरं होईल मग आपण हो हो चालेल ना मला फक्त एक दिवस एक दिवस आधी कळवा आणि मग मी तुम्हाला माझी पण वेळ कळवते तुमची पण वेळ कळवा आपण सोयीने ठरवूयात मग अजून काही नाही ना काही विचारायचं तुम्हाला ठीक आहे चालेल ओके अच्छा